मी ऑनलाईन एक साडी बोलवली होती ती साडी खरोखरच सुंदर आहे तिचं स्ट्रकचर पण खूप छान आहे तिचा धागा तिचा कापडही खूप छान आहे हे प्रॉडक्ट मला खरोखरच खूप आवडले ही आहे आणि ते खरोखरच खूप युसफूलही आहे